हल्ली गायक मंडळी खरोखर या ठिकाणी सांगायचं म्हणजे जुन्या गायकांची नक्कल करतात हे त्यांचा प्रयत्न आहे आणि खूप काही सांगण्याचाही प्रयत्न करतात तेही आवडते नाही असं नाही आहे परंतु खरोखरच मुळातच गानकोकिळा जशी आमची गायला गेली आणि जगप्रसिद्ध आहे आज आमची लता मंगेशकरजी जसे सुरेश वाडकरजी अनुराधा पौडवाल ह्या जुन्या गायकांच्या मुख मला एक या ठिकाणी सुरेश वाडकरजीचा उल्लेख करावासा वाटतो की खरोखरच देहाला विसरून एकरस होऊन त्यांनी जे खूप एक डीपमध्ये जाऊन समोरच्यांना अव्यक्त स्थितीमध्ये आणतात असे गायक मला खूप जसं की उदाहरणार्थ पिंजरा चित्रपटामध्ये गवळण जी आहे श्रीराम लागू आणि रंजना कायती ग कलाकार आहे यांनी ती गवळण जी गायलेली आहे एक काय त्या गवळणीचा एक भावार्थ मला समजल्यामुळं त्या गवळणी आलाप घेऊनसुद्धा गाऊ इच्छितो आणि खूप आनंद वाटते तर मला एक सांगते ऐका चंदनाची चोळी अंग अंग गाळी मराठी कलाकार सोंगाड्यामधले जे कलाकार आहेत पिंजरा पिच्चरपनले किंवा झुंज या चित्रपटातले हे जुने जुने जे कलाकार आहेत त्यांनी एक खरोखरच एकरस होऊन अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहेत त्यापैकी मला खूप आनंद मिळते आणि मी इतरांना बी पण मी घेऊन इतरांना मी देऊ इच्छितो मला खूप खूप आनंद मिळते आवडते मला